अमरावती जिल्ह्यामध्ये मुक्तागिरी येथे अनेक प्रकारचे शिल्पकला आढळून येतात व तिथे खूप प्राचीन देवदेवता आहेत आणि त्या त्यामध्ये कोरीव काम केलेले आहेत व अनेक प्रकारचे देवादेवतांचे तसवी मूर्त्या आढळून येतात तिथे जैन धर्माचे व अनेक धर्माचे खूप लोक ते दृश्य पाहण्यासाठी तिथे येतात आणि अमरा अमरावती शहरामध्ये एकविरा देवीचं मंदिर आणि अंबा देवीचं मंदिर आहेत आणि तिथे पण खूप कोरीव कामे व अनेक प्रकारचे मूर्त्या आढळून येतात व सारवडली येथे जाण्याचा सारवडली हे एक पर्यटन स्थळ बनलेला आहे तिथे अनेक प्रकारचे कोरीव दगडांवर कोरीव काम केलेले आहेत आणि व तिथे खूप ऐतिहासिक वस्तु पण दिसायला मिळतात